नाशिकच्या हर्सूलच्या पुढे ठाण्यापाडा गावाच्या पुढे अगदी गुजरात बॉर्डर लागते जी दमणगंगा जी नदी आहे ती दमणगंगा नदी हीच महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेषा आहे तर ती दमणगंगा जी पुढे गुजरातला जाताना वापीकडे खाली घरळत जाते तिथे एक दावलेश्वर म्हणू मंदिर आहे प्राचीन शंकराचं मंदिर आहे नदीच्या काठावर छोटंसं मंदिर आहे आता ते मोठ्या स्वरूपात बांधकाम होतं आहे तर त्या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही अतिशय निसर्गरम्य रस्ता आहे पूर्वी तिथं रस्ताही नव्हता अक्षरश कच्चा रस्ता होता पण तिथे जायला मजा यायची अगदी काश्मीरसारखे उंच उंच सागाची झाडं आजूबाजूला असायची नदी पण खूपच पावसाळ्याच्या आसपास गेलं तर खूपच फोर्समध्ये वाहणारी नदी आहे भरपूर प्रपात म्हणता येईल असा दोन तीन ठिकाणी धबधबे आहेत तिकडे दावलेश्वरला महाशिवरात्रीला अनेक आदिवासी समाज हिंदू समाज जिथं येऊन मोठी पूजा अर्चा करतो तिथं मुक्काम करतो तिथं मेळा भरतो तर या गोष्टी खूपच सुंदर आहे अतिशय रिमोट प्लेस होतं आता ते प्रचलित होतं आहे हळूहळू तर तिथे जायला पूर्वी रस्ताही नव्हता आता रस्ताही होतो आहे तर अनेकांनी भेट द्यायला हरकत नाही असं सुंदर ठिकाण आहे